सांगली या भागामध्ये खूप पर्यटक येतात सांगली हे एक धार्मिक नैसर्गिक ऐतिहासिक म्हणून महत्वाचं स्थळ आहे म्हणायला हरकत नाही सांगलीमध्ये प्रॉपर गावातच गणपतीचं एक मंदिर आहे सांगली संस्थानाचं मंदिर म्हणून ते प्रसिद्ध आहे सांगलीच्या आजूबाजूला साधारण एक पाच दहा किलोमीटरच्या टप्प्यामध्ये दोन किलोमीटरवरती हरिपूर म्हणून आहे जिथं कृष्णा कोयनेचा संगम आहे अथांग असं नदीचं पात्र आहे संगम पात्र आहे आणि तिथं संगमेश्वराचं म्हणजे शंकराचं मंदिर आहे सुंदर असा घाट बांधलेला आहे तसंच थोड्या अंतरावर सागरेश्वर अभयारण्य आहे महाराष्ट्रातलं एक प्रसिद्ध अभयारण्य आहे तसंच एक वीस एक किलोमीटरवर सांगलीच्या औदुंबर हे नरसिंह सरस्वती यांना दत् दत्ताचं दुसरे अवतार मानलं मानलं जातं तर ते एक दत्तस्थान म्हणून प्रसिद्ध आहे वेगवेगळ्या ठिकाणाहून प्रांताहून लोकं या ठिकाणी येत असतात तसंच सांगलीपासून थोड्या अंतरावर दंडोबा डोंगर म्हणून आहे तो एक पिकनिक स्पॉट म्हणून सध्या खूप प्रसिद्ध आहे तिथेही शंकराचं असं गुहेतलं मंदिर आहे शिवाय आजूबाजूला ट्रेकिंगसाठी छान एरिया आहे आणि वस्ती नाही आहे त्यामुळं पूर्णपणे निसर्गाचा आस्वाद घेत तिथं आपल्याला पर्यटन करता येतं बांधलेला घाट आहे गावामध्ये विष्णू घाट माई घाट नदी पात्रावर बांधलेला तो घाटही रमणीय आहे शिवाय तिथं वेळोवेळी कार्यक्रम चालू असतात त्या कार्यक्रमांचाही आपल्याला आस्वाद घेता येतो